आता आपण बघतोय काही लोक क्रिकेट खेळत असतात ते क्रिकेटसाठी ग्रॉ ग्राउंड जॉइन करत असतात क्रिकेटसाठी ग्राउंड जॉइन करत असतात त्यांनी क्रिकेटमध्ये करिअर करत असतात दसे की त्या क्रिकेटमध्ये करिअर केल्याने त्यांना नफा होत असते पैसे मिळत असते आणि त्यांची इतर इतर आजारापासून पण इतर आज इतर आजारा पण त्यांना होत नसते जसं की